हां बोल गं काय हो

हो बघितला आहे पण मला वृक्षदिंडीची वेळ थोडी बदलावीशी वाटते आहे जरा आठ करायची का अजून सूचना गेल्या नसतील तर

तिसरी गंधाचे मौन असं आहे काहीतरी गंधाचे मौनच आहे

येतील हो हो हो हो होऊ शकेल कार्यक्रम दुपारी आहे ना चार वाजता काय हां होईल प्रॅक्टिस हो हो

हो हो ओके हो हो हो

हो हो फक्त हो शेवटी बोलतील हो हो आणि मला असं वाटतं आहे मुलांची जी प्रॅक्टिस आहे ती थोडी थोडी प्रत्येकाने मुख्य मला आधी वाटतं आहे की स्क्रिप्ट व्यवस्थित ते कागद नीट आहेत ना याच्या आधी पहिलं जाऊन चौकशी तपासणी करू सकाळी पाठपोट नाही आहेत ना हे बघू मोठ्या फॉनमध्ये केले आहेत हे बघू आणखीन त्यात आकडे टाकायला सांगू कारण त्यांना अगदीच सवय नाही आहे त्या मुलांना आणि मग कसं रूपोत्सवने सुरवात करूयात आणि गंधाचे मौन मध्ये घेऊ आणि काल चक्र आहे ते शेवट घेऊ मग मग ते चांगलं वाटेल हो हो नाही ते स्टॅन्ड माईक लावले की मग फोटो पण नाही चांगले येत अगदी नाही हो हो हो हो हो ह्या कवितेमधल्या ज्या काही दोघी तिघी मुली होत्या तर त्यांना मी म्हटलं आहे की उद्या ग्रंथदिंडी झाली की मला येऊन भेटा म्हणजे मग पूर्ण त्यांच्याकडे थोडी जबाबदारी देऊन टाकू की स्टेज ओके आहे ना माईक ओके आहे ना असं सगळं बघणे आणि मग हो हो मुलं बघतील असंच सांगितलं आहे हो हो हो प्रश्न नाही होईल होईल अगं नाही बघितली होती कार्यक्रमपत्रिका पण बरं झालं फोन केलास जरा नाही म्हटलं तरी टेन्शन असतंच येस येस ओके हो नक्की नक्की येते पोचते मी बाय बाय